गाण्याचा अनुभव अगदी लहानपणापासूनच होता मात्र मोठे झाल्यानंतर महाविद्यालयात ज्यावेळी गायनाची संधी मिळाली त्यावेळी एक भीती प्लस आनंद पण होता कारण एवढ्या विद्यार्थ्यांच्या समोर गॅदरिंगमध्ये गाणे गाणे हे खूप अवघड आणि खूप चॅलेंजिंग होतं कारण आपलेच मित्र आपली थट्टा उडवणार चेष्टा करणार काही चुकलं तर आपलं हसू होणार असं भरपूर वाटलं होतं पण ज्यावेळी मी गायला सुरू केलं गॅदरिंगमध्ये त्यावेळी जो मुलांचा पाठीमागून येणारा प्रतिसाद होता किंवा त्यांची जी नाचण्याची आणि दंगा करण्याची जी ही होती ती मला खूप आवडली आणि त्यातून मला भरपूर प्रोत्साहन मिळाले आणि त्यानंतर मी प नव्या म्हणजे आणखीन जोशात गाऊ लागलो हा जो क्षण आहे तो कधीही न विसरणारा होता आणि त्यावेळी खरंच मला वाटलं की आपण आता कुठेही कधीही जरी गायला सांगितलं तरी आपण बिनधास्त गाऊ शकतो आणि हीच भावना त्यावेळी माझ्या मनात येऊन मी आ आनंदित झालो होतो